माझं नाव दीक्षा नाईक आहे आणि पूर्वी म्हणजे प्रवासाचे साधन नव्हते वाहतुकीची उपलब्धता नव्हती आणि त्यामुळे जाण्यायेण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत असे होत असे कारण माझे आजोबा मला सांगत होते माझ्या आधीसुद्धा के आधीच्या काळामध्ये जेव्हा काही नव्हतं तेव्हा ते जे असते बैल बंडीचे त्यावर ते जात असेल दुसऱ्या दुसऱ्या गावाला आणि जेव्हा कुठे दुसऱ्या गावामध्ये कु कार्यक्रम किंवा काही असतात तेव्हा त्यांना तिथे जायचं असतं तर तेव्हा ते त्यांच्यावरच स्वारी करून जात असे आणि तेव्हाच्या काळामध्ये अशाच्या आठ दहा खूप सगळ्या मोठे मोठे गाड्याचे मॉडेल निघाले आहे तेव्हाच्या काळात तसे काहीच नव्हते आणि तेव्हा त्या हातगाडीवर किंवा बैल बंडीच्या गाडीवर त्याच गाडीवर त्यांना प्रवास करावा लागत होता आणि आता म्हटलं तर आताच्या जीवनात ज्या याच्यावर उन्नतीवर खूप सगळं परिणाम होतो जर म्हटलं असतं कारण आतर आपा आपण ते आता करूच नाही शकत आणि ते जात होते आता जाऊच नाही शकत